ज्या प्रकारे वॉटरप्रुफची वॉच आहे वॉटरप्रुफच्या गाड्या आहेत वॉटरप्रुफचे बोर्ड आहेत वॉटरप्रुफचे फॅन आहेत वॉटरप्रुफच्या जहाजा आहेत खूप सगळ्या वस्तू आजकालच्या जमान्यामध्ये वॉटरप्रुफच्या आहेत सेम तसंच पाण्यामधून विहिरीमधून पाणी काढण्याची जी मोटार असते ती सुद्धा आजकालच्या जमान्यामध्ये वॉटरप्रुफची निघाली आहे त्यामुळे ती मोटार पाण्यामध्ये टाकताच आणि बटन चालू करताच पाईपाद्वारे पाणी वरती येते त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न नाही आहे की विहिरीमधून पाणी कसे काढायचे